शार्क टँक हा टीव्ही शो चांगला आहे कारण याच्यामुळे याच्यामध्ये जे नवीन लोक स्टार्टअप करतात त्यांना खूप ते सपोर्ट करतात आणि त्यांचे बिझनेसमध्ये ते ॲनल्यासेस करतात की हो यांचा जर हे जर मार्केटमध्ये उतरले तर हे प्रोडक्ट खरंच टिकणार का ते पूर्ण ॲनलिसिस करतात तर ते पूर्ण इन्फोरमेशन बघतात कंपनीचे डिटेल बघतात स्टारटिंगपासून तर एंडिंगपर्यंत मग ते त्यांना फायनान्स पण देतात शार्क टँकवाले इतके हे आहे का जर त्यांना बिझनेस आवडलं आणि जे त्यांना माहिती की नाही ह्या बिझनेसमध्ये आपल्याला प्रॉफिट आहे तिथे खूप जसं जे ज्याचे तेच स्टार्टअप आयडीया आहे त्याच्यामध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट पण करतात त्याच्यामुळे जे ज्याला जे बिझनेस कर ज्याला स्टार्टअप करायचे आहे त्याला खूप चांगला होते त्याला फायनॅन्शिअल सपोर्ट मिळतात शार्क टँकमध्ये शार्क टँकमध्ये आपण खूप सारे खूप सारे नवीन नवीन आयडियाज् पण माहीत पडतात ते टी व्ही शो बघल्यामुळे त्याच्यामुळे लोकांना नवीन नवीन स्टार्टअपचे प्लॅन येतात आणि ते शार्क टँकमध्ये त्यांना सपोर्ट पण करतात